हॅलो हां वि हां विजय सर आपण पंधरा ऑगस्ट कार्यक्रमाचे जरा नियोजन लावूया हां त्यासाठी

आपण एक स्केड्युल बनवूया की त्यानुसार आपलं प्रत्येक कार्यक्रम होत जातील पण असं एक लिस्ट बनवू की म्हणजे कोणत्या गेस्टना बोलवायचं आपण काय काय कार्यक्रम ठेऊया झेंडावंदनचं टाईम हा मग हां आता आपण एक मार्गदर्शन पहिला मुद्दा असा आहे की आपलं झेंडावंदन हे बरोबर साडेसात वाजता संपन्न होईल हां मग दुसरा मुद्दा असा आहे की मग एक मार्गदर्शक म्हणून आपण एक प्रमुख वक्त्यांना बोलवलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला तुम्हाला कोण असं वाटते की बोलवूया चालेल प्रिन्सिपल त तामनकर सर हे प्रमुख वक्ते चालतील आणि कोण बाहेरचे जर तुमच्या नि ह्याच्यात असले तर निर्देशात असले तर हां हां चालतं आहे तसं काही प्रॉब्लेम नाही मग आपण मग आपण पहिला साडेसात वाजता झेंडावंदनचा कार्यक्रम उरकला राष्ट्रगीत वंदेमातरम तेन सगळं झालं की मग आपण त्यांचं प्रमुख वक्त्यांचं आपण भाषण ठेऊया मग त्यानंतर मग आपलं खाऊ वाटप तेन होईल हां त्यांचं त्यांचे परेड परेड मार्ग असणार त्यांचे

हे ते ते झालं मग आपण खाऊ वाटपसाठी कुणाला ऑर्डर देऊया खाऊ आपण हे काय केलं वाटप केलं चालेल मग ठीक आहे मग आपण सगळ्यांचा डीटेल्स घेऊया हां आणि आणि आणि बाकी काय थोडं स काही तरी सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांचा तेन असणार ते पण आपण आपल्या स्केड्युल लिस्टमध्ये ॲड करूया ते त्यांच्या त्यांच्या त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात होऊन जाईल हां मग अशा अशा पद्धतीनं होईल आपला सगळा कार्यक्रम

हां चालतं आहे भेटूया